हो कला आणि हस्तकला ही आता जगभर प्रसिद्ध झाली आहे मी पण स्वत हस्तकला बनवून विकते माझा पण स्वत चा व्यवसाय आहे हस्तकला बनवून विकणे आणि हा आपण दुसरे पण सगळे म्हणजे हस्तकला शिकून स्वत चा नवीन व्यवसाय सुरू करू शकतो आता आता एकच उदाहरण घ्या ना की नॅनसी नावाची एक गरीब घरातली छोट्या घरातली एक पोरगी होती जी स्वतः ड्रेस डिझाईन करायची ड्रेश कपडा कुठले पण आणून म्हणजे चांगले कपडे आणून ती स्वत ड्रेश शिवून रील बनवायची रीलवरुन प्रमोशन आपलं करायची रीलवरुन सगळं टाकायची की माझे म्हणजे ही सगळी डिझाईन मी स्वत बनवली आहे म्हणजे हे सगळं मी डिझाईन स्वतः बनवली आहे तर तिचे बाहेरगावी वर्ल्ड एकदम बाहेरगावची माणसांनी ती व्हिडिओ बघितली आणि तिकडे तिला आता कॅन्सी रॅम्प रेड कॅम्पेड वॉक ह्या का वॉकसाठी तिला आता कॉल येतात आहे आणि आता तिकडे जाऊन ती खूप पैसे कमवायला लागले आहे खूप फेमस झाली आहे ती अशी आपण स्वत चा व्यवसाय सुरू करू शकतो हस्तकलेवर असेल तर तुम्ही हे हस्तकला खूप शिकून स्वत चा व्यवसाय चांगला उभा करून चांगले पैसे कमवू शकतात